मला मुंबई पुणे मुंबई या चित्रपट तारकांना प्रत्यक्ष भेटायला आवडेल त्यांचं नाव आहे स्वप्नील जोशी जर मी त्यांना कधीही भेटली तर मी त्यांना हे विचारणार की ते कसे या अॅक्टिंगमध्ये आले आणि त्यांनी इतकं सुंदर मराठी बोलणं कुठून शिकला आहे त्यांनी इतकी छान अॅक्टिन कशी शिकली आहे मी हे सर्व त्यांना त्यांच्या जीवनाबद्दल विचारणार की इतकी प्रगती त्यांनी इतक्या कमी वयात कशी घेतली आहे त्यांचे बोलणे आणि त्यांची मराठी स्पष्ट ल् शब्द ते मला फार जास्त आवडतात त्यांची चित्रपट मला फार जास्त बघायला आवडतो आणि ते त्या चित्रपटात खूप छान काम कसे करतात हे सर्व मी त्यांना विचारणार